मी मागच्या महिन्यात महागाच्या फर्निचरमधून एक डायनिंग टेबल विकत घेतला तो डायनिंग टेबल खूप मजबूत आहे त्याची कॉलिटी खूप छान आहे त्याचा कलर पण खूप छान आहे मागच्या महिन्यात त्या डायनिंग टेबलवर ऑफर चालू होती त्यामुळं मला तो एकदम स्वस्त दरात मिळाला आहे आणि विशेष म्हणजे त्यासोबत मला एक डिनर सेट फ्रीमध्ये मिळालेला आहे आणि डायनिंग टेबल अतिशय मजबूत आहे त्यामुळं त्याचा म्हणजे काहीच मला त्रास झालेला नाही आहे आतापर्यंत मी वापरत आहे तर